यवतमाळ जिल्ह्यातील रोजगार आणि उपजीविकेची मुख्य साधने म्हणजे रोजमजुरीवर लोक आपली उपजीविका करतात स्वयंरोजगार करतात स्वयंरोजगार म्हणजे जसं की स्वतःचा व्यवसाय टाकतात भजे बनविणे समोसे वगैरे विकणे हे स्वयंरोजगार करतात लोक सरकारी नोकरीला प्राधान्य ह्याच्यासाठी देतात की सरकारी नोकरी असल्यामुळे जोपर्यंत आपण साठ वर्षाचे होत नाही तोपर्यंत आपल्याला ती नोकरी राहते आणि त्या नोकरीमुळे आपल्याला पगार वगैरे राहते शेवटपर्यंत आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा पण होता आपण खाजगी नोकरीला